कृषी क्षेत्रामध्ये भरपूर व्यवसायांचा समावेश होतो जसं की मधुमक्षी पा मधुमक्षी व्यवसाय कुक्कुटपालन शेळी व्यवसाय आहे आणि शेतामध्ये तांत्रिक बदल फार मोठ्या प्रमाणावर होत आहे जसे की आधी मजूर लावून शेताची कापणी नांगरणी व खण करायची तर ते आता यंत्राच्या माध्यमातून केली जाताय जसे गहू कापण्यासाठी मशीन आहे फेडण्यासाठी किंवा जमीन तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो जिथे पाच ते दहा मजूर काम करत होते तर आता तिथे तर एक मशीन क एक मशीन वापरून आपलं ते काम होत आहे काम होत होत आणि ते काम करण्यास अधिक वेळ लागत होतं तर तिथे आता ते कमी वेळात आपले काम होत आहे जसे कापण्यासाठी पण मशीनचा उपयोग केला जातो पाणी देण्यासाठी पाईप लाईन्स किंवा ठिबक वगैरे असे विविध पद्धतींचा उपयोग केला जातो बिया सुधारित पद्धतील बियाणे वापरले जातात पहिले जमिनीत एक ते दोनदा पीक घेतले जात होते आणि आता वर्षातून तीनदा पीक काढली जातात आणि चांगल्या ते चांगले बियाणे वापरून खते वापरून ही कृषी शेतीला हे उत्तेजन दिले जाते आणि शेतीही नापीक न करता तिला सुपीक केली जाते